आधुनिक युगातील समाजशास्त्रीय जी संकल्पना आहे ती आधुनिकीकरणाची संकल्पना म्हणजे फक्त आधुनिक विचार या एवढ्यापुरती मर्यादित नसून ह्या आधुनिकीकरणानी जसं यंत्रवत जीवन माणसाचं झालं त्याचप्रमाणे माणसाच्या मनातही अनेक आमूलाग्र असे बदल घडून आले यांत्रिकीकरणाबरोबरच जग लहान झालं आणि त्याचबरोबर आज व्यक्ती संपूर्ण जगात कुठेही आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवू शकते पण त्याचबरोबर भारतीय समाज ज्या एका विशिष्ट विचारसरणीवर आधारलेला होता जी भारताची पारंपरिक संस्कृती होती तिला मात्र यामुळे थोडासा हादरा बसत आहे प्रामुख्याने संपूर्ण डोलारा असणारा असणारी जी मुख्य संस्था आहे ती आहे कुटुंब संस्था आणि ही कुटुंब संस्था संपूर्ण जगाचं आकर्षण होतं की भारताची कुटुंब संस्था ही एक आदर्श कुटुंब संस्था आहे तिला आज प्रचंड हादरे बसत आहेत संयुक्त कुटुंब पद्धतीतून आलेली विभक्त कुटुंब पद्धती विभक्त कुटुंब पद्धतीतून आलेली एकल कुटुंब पद्धती आणि एकल कुटुंब पद्धतीतून आज बोकळलेली लिव्ह इन रिलेशनशिपची कुटुंब पद्धती ही आपल्या भारतीय संस्कृतीला अधोगतीकडे नेणारी आहे आणि त्यामुळे यातलं आधुनिकीकरणामधलं फक्त आपण जास्तीत जास्त काय घ्यावं याचा विचार करण्याची वेळ परत आलेली आहे आपल्याला नवे विचार नवीन विकास करणं आवश्यक आहे प्रवाहाबरोबर फिरायचंही आहे परंतु प्रवाहाबरोबर प्रवाहित होत असताना आपली जी मूळ बैठक आहे भारतीय समाजाची तिचा साचा ढाचाळला गेला नाही पाहिजे याची दक्षता घेणं आवश्यक आहे आणि म्हणून कुटुंब संस्था आणि विवाह संस्था ज्या एका विशिष्ट ध्येयाने या समाजात आज उभी आहे पूर्वी होती तिचंच आपण जास्तीत जास्त अंगीकरण करणं आणि त्याच दृष्टिकोणातून पुनःश्च आपण थोडीशी पिछेहाट केली तरी चालेल परंतु एक संघ राहण्यासाठी एक कुटुंबात एकसंगता आली की अशा अनेक कुटुंबात येऊ शकते आणि तीच कुटुंबात येणारी एकता शेवटी वसुधैव कुटुंबकम होऊ शकते म्हणून आधुनिकीकरणाचा आपण किती वापर करायचा आणि त्याचा किती त्याला आपण ताळा द्यायचा हे ज्यानी त्यानी आणि सूज्ञ माणसांनी नेहमीच लक्षात घेणं गरजेचं आहे